मी चित्रकलेच्या वर्गामध्ये सहभाग घेतला आहे मतलब मी जेव्हा त्या कार्यक्रममध्ये गेली होती तर मी याच्यामध्ये सहभाग घेतला होता तर तिथे मतलब मला चित्र वगैरे काढायला दिलं होतं जसे सीनेरी टाईप वगैरे तर ते सीनेरी वगैरे मी काढले होते मतलब पुरा वर्ल्ड टाईप नाही का तसे काढले होते आणखीन क आणखीन मतलब त्या सहभागमध्ये मला पुरस्कार पण मिळाला होता कारण की कारण की ते सीनेरी मी खूप मतलब कठीण करुन बनवली होती आणखी ते खूप मतलब असे ड्रॉईंग मतलब इझी नाही रहात ते मतलब चित्र वगैरे काढायचं खूप कठीण वगैरे पण राहते आणखीन त्यांचे जे त्यांचे जे मतलब ड्रॉईंगची जी एक कला वगैरे राहते ते पण अशी मतलब सोपी नाही राहत ते पण खूप कठीण राहते आणखीन त्याला काढायला पण खूप ह्यूमनिटी पाहिजे असं तसं